आता स्वयंपाक करायचं बोललं तर त्यात अपघात तर होणारच कित्येक वेळा आपल्याला स्वयंपाक करताना कितीतरी हाताला चटके भाजलेले असतात तर कधी स्वयंपाक करताना चुकून आपण जे गरम वस्तू म्हणजे भांडी ठेवलेलं असतं ते आपण डायरेक हाताने उचलतो तर त्याच्यामधून जे आपल्याला अपघात झालेले असतात तर कित्येक वेळा तर आपण काही तेलामध्ये तडका द्यायचा असेल तर तो तेल आपल्या हातावर कधी चुकून उडतो त्यातूनही मी एक मोठा अपघात होतो तर मी स्वत ला तर माझ्यासोबत तर हे नेहमीच होत असतं जेव्हा पण मी स्वयंपाक बनवते ना असा एकही दिवस नाही की मला कधी माझा काही अपघात झाला आहे मला सतत भाजत असतं तर मी त्यातून स्वत ला कशी सावरते तर कधी मला ते जखमा ते जखमा जास्त आपल्याला भाजलं ना तर कसं ते जास्त आपल्याला तिथे असं झोंबतं तर ते मी माझं घरगुती नुकसान तर मी काय वापरते की आपल्याला जर झोंबत असेल ना तर मी त्याच्यावरती कोलगेट लावते तर ते कोलगेटमध्ये कसं मेंथॉल असल्यामुळे ते गारपणा देतं आपल्या त्या त्वचाला तर त्याच्याने आपल्याला ते थंड ती जागा आपली थंड पडते नाहीतर मी बर्फ लावते त्याच्यावरती तर बर्फानेही आराम येतो नाहीतर कुठल्या आपल्याला तर अशा तर कितीतरी क्रीम भेटतातच तर त्याच्याने मी माझ्या त्या जखमा बऱ्या करते पण स्वैपाक देताना तर नेहमी अपघात तर होतच राहतो पण कधी कधी काही अपघात असे होतात की त्याच्यातून लोकांना खूप जास्तही त्रास होतो आता स्वयंपाक म्हणजे जास्तकरून तर तेलाचं काम खूप अवघड असतं मीच असं बोलले की तेल कधी कधी उडतं पण जर आपण ते काही कुठली गोष्ट आपण जी एकदम जास्त प्रमाणाच्या तेलामध्ये जर काही करायचं असेल किंवा आपल्याला पुऱ्या तळायच्या असेल किंवा पापड तर ते चुकून आपल्या काही टाकताना डायरेक पुरी आपली सटकली हातातून किंवा पापड सटकलं तर डायरेक तेलामध्ये पडल्यामुळे ते तेल पूर्ण उडतं तर कधी कधी ते तेल आपल्या अंगावरही सांडू शकतं तर त्याच्यातून तर आपण सावरायचं कसं की जितकं होईल आपण हळू ते वस्तू टाकायचा प्रयत्न करायचा की त्याच्याने काही जास्त मोठा अपघात नको व्हायला